काल मी एक सिलिंग फॅन घेण्यासाठी गेलो होतो पण आता जुनाट फॅन झाल्यामुळे आणि इतर कंपन्यांच्यामुळे आल्यामुळे तो जो फॅन आहे फॅन आता जसा पाहिजे तसा काही चांगला नाही आणि त्या फॅनची हवाही चांगली लागत नाही पहिले खूप चालत होता पण आता तो चांगला चालत नसल्यामुळे आणि हवाही फेकत नसल्यामुळे सिलिंग फॅन हे काही बरोबर राहिले नाहीत त्याच्यामुळे ते सहसा काही कोणी घ्यायला नाही पाहिजेत आणि पहिले चांगले होते पण आता खराब आहे ते त्याच्यामुळे त्याचा रिझल्टही चांगला नाही आणि हवा फेकत नसल्यामुळे आणि बिघड लवकर बिघडत असल्यामुळे आणि जोरात आवाज करते कर कर कर कर कर त्याच्यामुळे तो फॅन काही व्यवस्थित नाही त्यामुळे तो काही न घेऊ नये आणि कसं मी घेतला मी फसलो पण तुम्ही कोणा दुसऱ्यांना घ्यायला नाही पाहिजे बाबा तो कारण आता तो त्यांनी जी त्याच्यात बदल करायला पाहिजेत ते बदल केले नाही त्याच्यामुळे तो फॅन खराब आहे